व्यावसायिक उपक्रमांसाठी वापरता येतील अशी आमच्या भागातील नैसर्गिक संसाधने म्हणजे तसेच आता व्यावसायिक कामासाठी आपल्याला टेबल लागतो किंवा खुर्ची लागते वही लागते तर यासाठी आपल्याला झाडांचा उपयोग होतो झाडांपासून आपण टेबल बनवू शकतो खुर्ची बनवू शकतो तसेच आपण वहीची जी पानं असतात तेही आपण बनवू शकतो तसेच म्हणायला गेलं तर झाडांचा इथे जास्तीत जास्त उपयोग होतो आप झाडापासून डिंक बनतो त्यासाठी आपल्याला रब्बर लागतो सो त्याचाही उपयोग आपल्या व्यावसायिक कामांसाठी होतो